आमच्या भागात बोलायला जायचं तर तीन प्रकारचे खेळ होतात त्याच्यातून कबड्डी खोखो आणि क्रिकेट तर क्रिकेटमधून आमचा पंकज पाटील हा खेळाडू अगदी उत्तम खेळत असल्यामुळे त्याला वरच्या स्तरावर राज्यस्तरीय भागात खेळायची माय संधी मिळाली आणि तो आता बऱ्याच जणांना प्रोत्साहित करतो एखाद्याने खेळ खेळावा आणि दुसरं बघायला जायचं तर खो खो खेळायचा आणि मॅरेथॉनमधला आमचा विनर श्रीनिवास व्यंकटेश हा आता उच्च स्तरावर खो खो खेळतो आणि तो आता कलेक्टर या पदवीला सध्याला कामाला पण आहे आणि कबड्डी क्षेत्रात म्हणावे तर आमचा सोमनाथ दाईगुडे हा अगदी उत्तम प्रकारची कबड्डी खेळतो आणि आमच्या इथे कबड्डी खो खो आणि परत नाईट मॅशेस आणि ओपन मॅचेस यांना जास्त महत्व आहे आणि आमचे खेळाडू उत्तम आहेत